एन पी एस खात्यात लॉग इन करायचं पहिला एन पी एस खात्यात आपण आता मी लॉग मी नागरिक ज्येष्ठ नागरिक लाभासाठी पात्र झालो आहे पण मला ते अजून लाभ मिळत नाही मग ते करण्यासाठी मला आता एन पी एस खात्यात जायला लागेल पण मी ते जाऊ शकत नाही जरा व्यस्त असल्यामुळे तर मी ते ऑनलाईन करत आहे आणि ऑनलाईनमध्ये कसं आहे पहिला एन पी एस खात्यात लॉग इन करावे लागेल त्यानंतर माहिती बघत जायचं त्यातनं नंतर जन्मतारीख अपडेट म्हणून एक ऑप्शन असतं त्यात जायचं मग त्यानंतर आवश्यक काय ती त्यांनी विचारतील त्याचे आपण फोटो काढून त्यांना पाठवायचे त्यातून अपलोड करायचे म्हणजे सादर करा आणि पडताळणी करा म्हणजे त्यांनी आप आपण ते पहिला बघायचे पुष्टी करा त्यांची त्या आधी व्यवस्थित आहे का नाही मगच त्यांना ते आपण पुरवायचे त्यानंतर त्यातला बदल बदल आपल्याला अनुसरून कसे आहेत ते बघायचं मग ते बदल त्यांना सांगायचे मग त्यांनी ते जर का स्वीकारलं तर मग चांगलं आहे तेच त्यांनी स्वीकारलं तर मग आपल्याला ते लाभ मिळतील आपले ते ज्येष्ठ नागरिक लाभ कारण आपण ते लाभार्थी झालो आहे आता मग आता त्याचे प्रोसेस अशी असेल की एन पी एस खात्यात लॉग इन करा सर्वप्रथम एन पी एसच्या अधिकृत वेबसाईटवर जा ती लिंक अशी आहे एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश सी आर ए डॅश एन एस डी एल डॉट कॉम तुमचा पी आर ए एन म्हणजेच परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा तो पासवर्ड फक्त आपला आपला असतो तो कोणाला सांगायच नसतो काही नसतो दुसरी दुसरा मुद्दा असा की वैयक्तिक माहिती विभागात जा तिथं ऑप्शन असतात आपल्याला वेगवेगळे ऑप्शन असतात त्यात आपण जायचं वैयक्तिक माहिती म्हणजे पर्सनल फो इन्फो म्हणून असेल इंग्लिशमध्ये जर का तुम्ही टाकलं असेल तर मग त्यात त्यात आपण जायचं वैयक्तिक माहिती विभाग एकदा लॉग इन केल्यावर मुख्य डॅशबोर्डवर जा डॅशबोर्ड म्हणजे काय तिथं वरती एक इंटरफेस असतो त्यावर जायचं मग तिथं तुम्हाला लिहिलेलं असेल मेनू किंवा पर्यायांमध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा प्रोफाईल असा विभाग शोधा त्यात आता तुम्ही मराठीत करत असाल तर तुम्हाला काय येणार ते वैयक्तिक माहिती आणि प्रोफाईल अकाउंटचं नाव येईल आपल्या मग ते असं काही तर होईल त्या विभागात त्या विभाग शोधायचं आपण मग त्यात क्लिक करायचं त्यानंतर त्या विभागात जायचं आपण तिथं अनेक ऑप्शन असेल मग इंटरफेस येईल किंवा अनेक अनेकदा ते चालू होईल जन्मतारीख अपडेट करा या ऑप्शनला आपण क्लिक करायचं वैयक्तिक माहिती विभागात तुम्ही जन्मतारीख शोधा आता आपण जन्मतारीख शोधायच त्यात बदल करण्यासाठी एडिट किंवा अपडेटवर क्लिक करा एडिट म्हणजे काय तर आपल्याला बदल करायचं आहे त्यामुळे ते एडिट ऑप्शन येईल तिथं आणि अपडेट करायचं तर मग अपडेट म्हणजे काय तुम्हाला आणखी काहीतरी वाढवायचं आहे डिलीटनं करायचं तुम्हाला तेव्हा ते अपडेटवर क्लिक करा तुम्हाला दोन्हींपैकी जे पाहिजे ते तुम्ही करू शकता त्यानंतर योग्य जन्मतारीख भरा की आणि नक्की करा की ती बरोबर आहे याची पहिला खात्री करून घ्या कारण जन्मतारीख जर का चुकली तर पुढे खूप प्रॉब्लेम येतात कारण आता आपण बघतोच आधार कार्डवर जर्मधार जन्मतारीख चुकली तर मग आपल्याला रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकचा लाभ मिळत नाही एस टीमध्ये ज्येष्ठ नागरिकचा लाभ मिळत नाही पासपोर्ट निघत नाही महत्वाचं म्हणजे परत लोकल म्हणलं तर तुम्ही तुम्हाला ग्राह्य धरत नाही आहेत तुम्हीच कशावरून हे असं म्हणतात डायरेक्ट असं होतं त्यामुळं तुम्ही जन्मतारीखची पहिला खात्री करा ती बरोबर आहे का नाही याची मगच ती सबमिट करा परत आवश्यक कसाह्य कागदपत्रे अपलोड करा तुमची जन्मतारीख बदलल्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज पडेल हे तर खूप महत्त्वाचं आहे कारण आधार कार्ड पॅन कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणतेही अधिकृत कागदपत्र अपलोड करा जे जन्मतारीख सिद्ध करू शकते तुम्हाला मग बोललो जाता जन्मतारीख कित कितीही महत्त्वाचे आहे तेच यात पण दाखवलं आहे बघा आवश्यक सहाय्यक कागदपत्रे अपलोड त्यात ते तुम्ही करू शकता सादर करा आणि पडताळणी करा आता हे पण महत्त्वाचं आहे सर्व माहिती भरल्यानंतर बदलांची पडताळणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा जेणेकरून ते जेणेकरून ते पुढे जाईल प्रोसेसमध्ये पडेल ते आपल्या तुमच्या बदलांची खात्री करण्यासाठी तुम्हाला ओ टी पी वन टाईम पासवर्ड येऊ शकतो आता हा पासवर्ड फक्त एक मिनटासाठी ग्राह्य धरला जातो त्यानंतर ग्राह्य धरला जात नाही मोबाईल किंवा ईमेलवर पाठवलं जाईल तुम्ही जर का इमेलवर केला तर इमेलला जाईल किंवा फोन केला तर तुम्ही फोनवर जाईल आता ओ टी पी योग्य ठिकाणी भरा आणि प्रक्रिया पूर्ण करा हे पण महत्त्वाचं आहे ओ टी पी जो असेल तोच टाकायचा आणि तो एक मिनटाच्या आत टाकावा लागेल नाहीतर प्रक्रिया पूर्ण होणार नाही आपली त्यानंतर परत पुढचं बदलांची पुष्टी मिळवा तुम्ही बदल सादर केल्यानंतर तुमच्याकडे ईमेल किंवा एस एम एसद्वारे पुष्टी मिळेल की तुमच्या जन्मतारीख बदलाची क्रिया पू पूर्ण झाली आहे किंवा सुरू झाली आहे बदलांची पुष्टी झाल्यावर तुमच्या खात्यात नवीन जन्मतारीख दिसून येईल तुमची माहिती योग्य प्रकारे अपडेट झाली की तुम्ही ज्येष्ठ नागरिक लाभांचा फायदा घेऊ शकता आणि एकदा जर का तुम्ही ज्येष्ठ नागरिक जे नागरिक लाभांचा फायदा घेतला तर ते तुम्हाला तुमची चांगलं आहे त्यांच्यानुसार आपले पैसे वाचतात आपल्याला आपण जेष्ठ नागरिक झाल्यावर आपल्याला असं वाटतं असं खूप काही गोष्टी आहेत